हो शालेय शिक्षणानंतर सर्व म्हणजे आपापल्या पायावर उभं राहायचं बघतात कसं म्हणजे आता कोणाला कसं म्हणजे ज्याचा पहिल्यापासून त्यांना छंद असतो एखाद्याला फोटोग्राफीचा छंद असतो एखाद्याला म्हणजे व्यवसायाचा म्हणजे असतो काही म्हणजे स्वतःचा व्यवसाय टाकायचा असतो अशाप्रकारे आणि किंवा एखाद्याला नोकरीला नोकरी करायची असतो एखाद्याला जॉब करायचा असतो किंवा स्वतःला म्हणजे कोणाला पोलीस बनायचं असतं आर्मीत जायचं असतं अशाप्रकारे म्हणजे त्यांचे ध्येय असतात ते तर तर ते त्या ध्येयाप्रमाणे चालतात आणि त्या ध्येयाला पूर्ण क क करायचा प्रयत्न करतात तर कुणीकुणी त्यांचं ध्येय पूर्ण करू शकते तर कोणी आर्थिक प्रॉब्लेमच्या ना ध्येय त्यांचं पूर्ण करू शकत नाही तर त्यांना म्हणजे आता काही म्हणजे इलाज नसल्यामुळे त्यांना काही व्यवसाय टाकावा लागतो म्हणजे कारण की त्यांच्यापाशी न आर्थिक हे असते ना प्रॉब्लेमस् किंवा काही प्रॉब्लेम्समुळे म्हणजे त्यांची एकतर त्यांचं ध्येय असते म्हणजे आर्मीत जायचं तर त्यांच्यामध्ये त्यांचं मेडिकल्स निघत नसते तरं एखाद्याचा पेपर निघत नसते तर त्यामुळे त्यांना काही म्हणजे आता किंवा जॉब करावा लागतो किंवा घरगुती व्यवसाय टाकावा लागतो अशाप्रकारे त्यांना नोकरीसाठी म्हणजे आपल्या स्वतःचे पैसे कमवायसाठी त्यांना असे काम करावे लागतात किंवा एखादी जॉब करावा लागतो अशाप्रकारे त्यांना नोकरीसाठी मदत करावी लागते